राज्याची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षात खूप वाढली आहे तसे पाहिले तर पूर्वीपासून महाराष्ट्र मुंबई हे आर्थिक राज्य राजधानी म्हणून भारतात प्रसिद्ध आहे त्या अनुक अनुषंगाने विविध ठिकाणी रस्ते पूल बांधण्यात आले त्यामुळे दळणवळणाची भरपूर सोय झाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे फारच सुलभ झाले तसेच ग्रामीण भागातसुद्धा पोहोचणे सुलभ झाले त्यामुळे प्रत्येक घराघरात शिक्षण पोचले ज्यामुळे सामाजिक विकास होत गेला गावाचे शहरीकरण झाले त्यामुळे प्रत्येक सोय गावागावात पोहोचली व रहाणीमान बदलले जसे सांगता येतील की शहरामध्ये ज्या मिळणाऱ्या वस्तू होत्या टी व्ही संगणक टी व्ही संच वगैरे ह्या सर्व वस्तू आता ग्रामीण भागातसुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे दोघामध्ये काही फरक राहिला नाही